हां नेहा हां कशी आहेस हां आता म हां हां

काय झालं अरे अस् हो आताच तू कुठे करतेस की नाही हां ना आता थेटरला कुठं स्कोपच नाही राहिली आहे म्हणजे जास्त करून टी व्हीच्या साईडलाच लोक खूप पळत आहेत आणि मेन म्हणजे हां बोल ना

नाही आणि याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का ह्याच्यामध्ये हा आपला बेसिक आहे जोपर्यंत आपण बेसिक नाही करणार तर त्याच्यात पुढे कसं जाणार ना आणि थेटरकडे खूप लोकांचं दुर्लक्ष होतं आहे आता

हो बरोबर आहे मग आता पुढे काय करायचं ठरवलं आहे ओके बग मग माझी काय मदत लागली तर मला पण सांग नवीन नवीन कलाकारांना संधी मिळालीच पाहिजे ना गं कॉलेज स्टुडंट असतात हां आजकाल अरे खूप मार्ग झालं आहे थेटर म्हणजे खूप म्हणजे प्रकाराच्या प्रमाणाच्या बाहेर झालं आहे सगळा खर्च

ते तर आहेच गं काय करणार पं काहीतरी करायला लागेल गं

संधी दवडून चालणार नाही मग बाकी अजून काय बोलतेस हां मग काय मदत लागली तर मला पण सांग काय करता येईल का पाहिजे का जेवढा वेळ हो तो प्रयत्न तर आपण करूच आपले जुने मित्रमैत्रिणी त्यांना पण बोलवू हो मग बाकी माझं काही नाही आहे चाललं आहे एक दोन आहेत छोटे मोठे नाटकं करते नाटक करते आहे अच् हो हां गं ते तर बंद करून कसं चालेल

ओके ठीक आहे चल बोलते नंतर मग काय असेल तर परत मला सांग ओके ओके बाय